माझ्या मंजे माझ्या घरी घोडा आहे तर मी त्यान् त्या घोड्यासाठी म्हणजे त्यांना खायला म्हणजे कडब्या कडबा चारते काही धान्य असते ते चारते आणि म्हणजे जसं ज्वारी काही म्हणजे गेहू वगैरे असे काही तांदळ तांदूळ असे वगैरे धान्य चारते आणि काही हिरवा चारा असं त्यांना त्या घोड्याला चरायला देते आणि त्याची हप्त्यातून ती म्हणजे रो हप्त्यातून पाच सहा वेळा आंघोळ करते म्हणजे रोजच संध्याकाळचे वेळी किंवा एक सकाळचे वेळी आणि त्यांना दररोज आम्ही म्हणजे संध्याकाळचं म्हणजे फिरायला नेत असते आणि सकाळचं फिरायला नेते आणि म्हणजे त्या घोड्याचं कसं पहिल्यानपासून म्हणजे आम्हाला शं शौक आहे की म्हणजे घोडा पाळायचा आणि तो घोडा आम्ही लहानपणापासून पाळला आणि त्या घोड्याचं लहानपणापासून तर मोठेपण आम्हीच प म्हणजे त्यांनला त्याचं बालपण केलं आणि त्या घोड्याला आम्ही खूप चांगलं पाह म्हणजे हे त्या घोड्याला म्हणजे आमची भाषाही समजते वळण आहे त्या घोड्याला म्हणजे मान म्हणजे आता तो पहिल्यांनपासून म्हणजे आमच्यासोबत राहात आहे तर त्यानला व मान आपण माणसाची भाषा समजते आणि माणसाचे व वळणपण आहे त्यांना की जर त्याला जर हा नवाडी व्यक्ती दिसला तर तो असा हे होऊ शकतो त्याच्यावर हंबरू शकते आणि त्याचे व्यायामाचे काही हे आहेत म्हणजे की संध्याकाळच्या वेळी तो फिरायला जाते तर पाय खूप पाय असे लांब करतो मान इकडं तिकडं फिरवतो आणि शेपूटबी इकडं तिकडं हलवतो अशाप्रकारे तो व्यायाम करतो